आय आय टी म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय एस सी म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स आणि आय आय एम म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे भारतात असलेले किंवा भारताबाहेर असलेले खूप मोठे संस्था आहेत आणि प्रत्येक पालकांना त्यांच्या पोरांना ह्या संस्थेमध्ये पाठवणं परवडेल असं नाही कारण की तिथल्या संस्थेतले ते विद्यार्थी तिथं शिकत असतात त्यांचे पालक एकतर करोडपती तरी असतात नाहीतर त्यांना कुठल्या न कुठली स्कॉलरशिप मिळून इथं अॅडमिशन घेतलेली भेटलेली असते आणि ह्या मोठ्या संस्थांमध्ये फक्त कॉम्पिटिशनच नसते पोरांवरती ता ताण पण असतो तेवढाच कारण की प्रत्येक पोरगा तिथं एक टॉपर म्हणूनच असतो आणि नंतर तिथं त्यावेळी आपण तिथं अॅडमिशन घेतो त्यावेळी नवीन नवीन आपल्याला त्या मोठ्या संस्था बघून आपल्याला आनंद होतो पण नंतर मग कसं ब् तसा पोरांवर ताण ये तिथली शिक्षक किवा पोरांचे पालक ते ऑल ताण देतात तसं पोरांना ते ताण सहन होत नाही आणि कधीकधी मग तुम्ही केसेस ऐकतातच सुसाइडच्या वगैरे त्याच्यामुळं प्रत्येक पोराला ह्या संस्थेमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर चांगलंच वाटेल असं देखील नाही आणि हो ह्या क्षेत्रात तील स्पर्धा आणि विद्यार्थ्यारील वरील दबाव ह्याबाबत माझं एकच म्हणणं आहे की आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात तर आपण अॅडमिशन व त्या क्षेत्रात आपण काही करायचं ठरवलं तर आपल्याला त्याचा ताणतणाव हे काहीच वाटत नाही पण जर आपल्याला एखाद्या क्षेत्रात जाण्यासाठी तर दबाव टाकला जर गेला तर आपल्याला त्या क्षेत्रातलं किती पण काही पण असो आपल्याला त्या क्षेत्र आवडतच नाही असे मला वाटते यामुळं ह्या मोठ्या संस्थेमध्ये जाण्याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत